मला प्रवासाची खूप आवड असल्यामुळे मी एकदा अशाच प्रकारचा एक प्रवास केलेला होता मला काहीतरी शिकायचं होतं आणि काहीतरी नवीन करून दाखवायचं होतं त्यासाठी कामानिमित्त मला बाहेरगावी जावं लागलेलं आणि बाहेरगावी जाण्यासाठी मी पहिल्यांदा गेलेली होती त्यावेळेला तर हा जो प्रवास होता मला ट्रेनने पूर्ण करायचा होता आणि हा जवळ जवळ आठ्ठेचाळीस तासाचा प्रवास होता मला नागपूरवरून ते आसामला जायचं होतं गुवाहाटीला तर हा प्रवास करत असताना मला खूप आनंद आलेला होता कारण या प्रवासामध्ये मला वेगवेगळी लोकं भेटत गेलेली वेगवेगळ्या स्टेशनवरून आणि ह्या प्रवासामध्ये माझी सीट जी होती ती अर्ध्या रस्त्यापर्यंत कन्फर्म होती आणि अर्ध्या रस्त्यावरून कन्फर्म नव्हती त्याच्यामुळे देखील मला तो एक म्हणजे खूप अविस्मरणीय माझ्यासाठी होता तो प्रवास ठरलेला कारण त्यावेळेला मला टी टीला मग काही थोडे पैसे देऊन नंतर मग ती सीट मिळवून घ्यावी लागलेली होती आणि तिथे मला आसामला जाऊन मला तिथे नवीन नवीन आसामची जी पद्धती आहे ती बघायची होती तिथे जाऊन आम्ही तिथल्या लोकांशी भेटलेलो तिथे तिथलं जे ट्रेडीशन आहे ते बघायला भेटलेलं हा प्रवास मला खूप आनंददायक ठरलेला होता